मला सचिन तेंडुकर तेंडुलकर ला उत्कृष्ट खेळा खेळाडू म्हणावेसे वाटते कारण त्यांनी क्रिकेट हा खेळ खूप चांगल्या पद्धतीने खेळतात त्यांनी एका मॅचमध्ये एकदा एकशतक असे रन काढले होते ते प्रत्येक क्रिकेटच्या सामन्यामध्ये उत्कृष्टपणे खेळाडू खेळ खेळतात सचिन हा भारतातील उत्कृष्ट खेळाडूंपैकी एक आहे सचिन तेंडुलकर हा प्रत्येक मॅचमध्ये खेळत असतो भारत आणि पाकिस्तान या मॅचमध्येे पन सचिन तेंडुलकर खेळला होता आणि त्यांनी ते क्रिकेटचा मॅच विजय म्हणजे जिंक जिंकून दिला होता त्यामुळे मला सचिन तेंडुलकरला उत्कृष्ट खेळाडू असे म्हणावेसे वाटते